नमस्कार मी आश्विनी भोज खरं तर माझे आवड रेखांकन करायला मला खूप आवडते रेखांकन करणे हा माझा पहिल्यापासून म्हणजे अगदी लहानपणापासूनचा छंद आहे रेखांकन अलीकडे तर रेखांकन करण्याच्या पद्धतीमध्ये खूप बदल झालेला आहे या रेखांकन करणे करायला जर सुरुवात केली तर मला मी अगदी लहानपणी काढलेलं चित्र म्हणजे शिवाजी महाराजांचे होते खूप आकर्षक चित्र मला ते का काढले होते व विशेष महत्त्वाचं म्हणजे मला त्यासाठी माझ्या शाळेतून एक छान असं बक्षिस व प्रमाणपत्र मिळालेलं होतं ही आठवण म्हणजे मग म्हणजे माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणच आहे आणि आजही तो क्षण माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो रेखांकन करणे म्हणजे खरं तर ही कला अवगत असणे खूप महत्त्वाचे आहे आणि खूप सुंदर अशी कला आहे ही रेखांकन म्हणजे आपल्या मनातील भाव आपण रेखांकनाद्वारे व्यक्त होतो आणि खूप सुंदर अशा पद्धतीने रेखांकन केले तर समोरच्याला ही आपली कला खूप आकर्षक वाटते या रेखांकनाद्वारे आपण आपले विचार आचार तसेच मनातील भावनाही व्यक्त करू शकतो रेखांकनाद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे निसर्ग निसर्गरम्य वातावरण म्हणा किंवा सांस्कृतिक सांस्कृतिक पद्धतीने आपण जी आपली पद्धत आहे त्या प्रकारेही आपण रेखांकन करू शकतो रेखांकन करायला मी माझ्या कुलकर्णी सर होते त्यांच्याकडून शिकले आहे खरं तर ते आजही माझ्या तेवढेच आठवणीत आहेत जेव्हा मी एखादे रेखांकन करायला घेते तेव्हा मला ते सर सरांचे काही शब्द डोक्यात येतात किंवा आठवतात की अश्विनी ह्या आ अशा प्रकारचे रेखांकन केले तर ती अधिक आकर्षित दिसू लागते तर ह्या पद्धतीचेच तू करत जा ही पद्धत नको असे त्यांचे शब्द माझ्या कानावरती पडतात व त्याच आठवणी मला ह कायम रेखांकन करताना आठवतात खरंतर पहिले लहानपणापासून जे रेखांकन करत आहे त्यामध्ये अधिकाधिक प्रमाणात जर मी करत गेले तर त्यामध्ये अधिक प्रकारची प्रगती होऊन होते व हे वरचेवर व अगदी वरचेवर माझ्या त्या रेखांकनामध्ये प्रगती दिसून येते त्यामुळे ते माझं रेखांकन अधिक पद्धतीने आकर्षित आकर्षिक दिसायला लागते समोरच्या बघणाऱ्यालासुद्धा माझे रेखांकन खूप आवडते तसेच ते आकर्षक दिसल्यामुळे तो भरभरून माझी स्तुति करतो कौतुक करतो त्याबद्दल मला आनंद तर होतोच होतो व मला शिकवलेल्या सरांचेही मनातल्या मनात मी आभार मानते